हॅलो हा मी चैतन्या सावंत बोलते आहे मी काल तुमच्याकडनं पिझा ऑर्डर केला होता तो मला मिळाला नाही त्याच्या बदली मला कोणाचे तरी बर्गर आले आहेत त्यामुळे तुमची अशी सर्विस उपयोगाची नाही तर म्हणजे माझी ऑर्डर मी केलेली तर त्याच्याबदली मला काहीतरी दुसरंच येतं परत त्याच्याबद्दल माझ्याकडे कोणी इन्क्वायरी करायला कोण आलं नाही किंवा तुमच्या हॉटेलने माझ्याशी काही संपर्क केला नाही मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आम्ही तुमचे कस्टमर आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या ऑ ऑर्डर व्यवस्थितच दिली पाहिजेत ना त्यामुळे मी तुमच्यावर कम्प्लेंट करते आहे की तुम्ही जी मला चुकीची ऑर्डर दिली आहे ह्याच्यापुढे शक्यतो तुम्ही ध्या धा लक्ष ठेवा की कुठच्याही कस्टमरला तुम्ही ती व्यवस्थितच द्याल कारण शेवटी आम्ही पैसे कुठच्यातरी वेगळ्या गोष्टीचे देतो तुम्ही आम्हाला ऑर्डर कुठची तरी दुसरी देता तर हे बरोबर नाही आहे